तृप्ती मॅडम हां हे लावण्य नृत्य कलाकेंद्र आहे ना हां मॅडम ॲक्च्युली माझ्या मुलीला ते लावणी आणि कोळी डान्ससाठी तुमच्या इथे जॉईंट करायचं होतं ॲडमिशन घ्यायचं होतं हो हो त्यासाठीच मी

हो ती लहानपणापासून लागलेली तिला ते डान्स करायचा आहे कोळी डान्स आणि लावणी तिला खूप आवड होती त्याची टी वीवर बघायची ती लहानपणी आपलं मोडकंतोडकं तसं बघून ती घरीच करायची आम्ही आमचं पण ते आवडीने बघायचो पण आता ती थोडी मोठी झाली आहे आता समर वेकेशन शाळेला पण सुटी पडली आहे आईकडे ती जिद्द प घेऊन बसली आहे की नाही मला जायचंच आहे जायचंच आहे बाकीची तर आमची इथं आजूबाजूला आमच्याकडे ते कथ्थक बेली डान्स हिपहॉप डिस्को डान्सवाले त्याची ती कलाकेंद्र आहेत पण आम्हाला ते नको म्हणून मी आता शोधून ते आमचे शेजारी होते ना हां त्यांनी तुमचा नंबर दिला आहे म्हटलं आहे तिकडे तुमच्याकडे मुलगी आता सात वर्षाची आहे

आणि रविवारी पण चालू असतं काय

मग आता तुम्हाला ॲडमिशनसाठी कधी भेटू शकतो मी

चालेल चालेल मग किती तास असतं मॅडम आणि त्यात हां ड्रेसिंगसाठी काय तिला हे कपडे वगैरे एकदाच घ्यायचे

हो चालेल ना मी दोघींना मग तिलाही विचारतो तिला पण आहे त्याची आवड पण सध्या तर मुलीचं जास्त आहे आणि कसं असतं हो लहानपणापासून म्हणजे ती प्रॅक्टीस होईल ना तर हळूहळू थोडं मोठे तिला

लावणी आणि त्याच्यामध्ये

हो नाही खूप छान आहे तुमचं ते चालेल माझी मिसेस आली ना मग आम्ही आम्ही तिघे घेतो मग

अच्छा तर ॲडमिशनसाठी तसा वेळ काही नाही ना तिला फोटो वगैरे लागेल

चाल चालेल

ओके मॅडम धन्यवाद हो थँक्यू धन्यवाद